लेखन करत असताना प्रत्येक वेळी एक ठराविक उद्दिष्ट समोर ठेवूनच ते केलं जातं असं नाही आहे मी लेखन करत असताना एका वृत्तपत्रासाठी स्तंभ लेखिका म्हणून काम करते त्यात मी प्राणिक हिलींग हा एक वेगळ्या विषयाबद्दल लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा त्या स्तंभ लेखनातून प्रयत्न करत असते हा विषय पोहोचवत असताना सध्याची जी आपली जीवनशैली बदलत चालली आहे जे काही आजार आपल्याला नव्याने होत आहेत किंवा सर्रास दुसरा माणसाला काही तरी मोठा आजार होतो आहे या सगळ्यापासून आपण स्वतःच रक्षण कसं करू शकतो किंवा स्वतःच शरीर स्वतःलाच बरं कसं करू शकतो हे सगळं सांगणारा तो लेख असतो आणि त्यातून लोकांमध्ये जनजागृती व्हावी त्यांनी प्राणिक हिलींग ही विद्या शिकावी स्वतःचं आयुष्य बदलावं हा एक उद्देश त्या लेखना मागचा आहे त्याचप्रमाणे कुठलं ही नाटक एकांकिका बालनाट्य लिहीत असताना त्या लिखानातून समाजाला आपण एक चांगला बोध देऊ समाजात छोटासा का होईना काही तरी बदल घडेल या उद्देशाने ते लिहिलं जातं बालनाट्य लिहीत असताना जी लहान मुलं ते सादर करणार आहेत सर्वप्रथम त्यांच्यापर्यंत आपल्या नाटकाला काय म्हणायचं आहे किंवा आपल्या नाटकाचा काय गाभा आहे काय संदेश आहे हा आधी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो त्यांच्या बुद्धीला तो पटला रुचला त्यांनी त्यांच्यात बदल घडवला की मग ते तिथे सादर करण्यास पात्र असतात असं आम्हाला वाटतं कारण की येणारी पिढी ही खूप निरागस आहे त्यांना तुम्ही जसं सांगाल त्यांच्यासमोर गोष्टी जशा जातील तसं ते तपासून स्वीकारणारी पिढी आहे त्यामुळे कुठलं ही लेखन करत असताना त्यांच्या मनाला काय वाटतं आताचं जग किती बदललं आहे आधीचं काय होतं यातला समन्वय साधून योग्य त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत कशा पोहोचवता येतील हाच लेखनाचा नेहमी उद्देश असतो बक्षीस मिळो न मिळो पुढची गोष्ट आहे पण आपण जे काही सादर करतो आहे तो संदेश समोर बसलेल्या एका ही प्रेक्षकाला पटला आणि त्याने स्वतःच्या आयुष्यात बदल घडवला इथेच आमचं नाटक जिंकतं असं मला वाटतं किंवा इथेच लेखन जिंकतं असं मला वाटतं त्यामुळे लेखनाची अशी ठराविक काही उद्दिष्ट नाही आहेत फक्त लिहीत राहावं ते लोकांसमोर सादर होत राहावं लोकांनी त्यातून चांगलं तेच घ्यावं आणि चांगला प्रतिसाद देत राहावा हीच आशा आहे